आज विज्ञान व तंत्रज्ञानाचे काळ आहे त्यामुळे आज कोणत्याही क्षेत्रामध्ये अत्याधुनिक यंत्रं उपलब्ध आहेत आज विचार जर केला तर आपल्या घरामध्ये किंवा स्वयंपाकघरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची विद्युत उपकरणे उपलब्ध आहेत जेणेकरून आपण कमी वेळेमध्ये जास्त काम करू शकतो पण जुन्या काळामध्ये किंवा एक वीस वर्षापूर्वी अशा पद्धतीचं कोणतंही यंत्रसामुग्री किंवा अशा तांत्रिक वस्तू नव्हत्या म्हणजे मिक्सर ग्राइंडर गॅस सिलेंडर ओव्हन अशा पद्धतीच्या वस्तू नसल्यामुळे वेगवेगळ्या समस्यांना तोंड त्या काळी द्यावं लागत होतं पण सध्या या प्रकारच्या सगळ्या वस्तू प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असल्यामुळे असा कोणत्याही प्रकारचा त्रास सध्या होताना दिसत नाही व कमी वेळेमध्ये आपलं कार्य स्वयंपाकघरातलं पूर्ण होऊ शकतं